आम्ही धाराशिव जिल्ह्याला चाललो होतो हिवरे हिवरे मार्गाने त्यावेळेस जाताना मी आणि माझे वडील सोबत होते जाताना अचानक काय झालं माहीत नाही पण आमची गाडी पंक्चर झाली आणि एकदम ते त्याच्यातली ती गाडी असं हालू लागली एकदम आणि उतरून बघितलं तर गाडी पंक्चर होती आम्हाला आम्हाला काहीच कळत नव्हतं कारण जवळपास काहीच पंचर वगैरे काहीच नव्हतं तिथेचं जवळ एक मामा होते त्यांना विचारलं पंक्चरचं जवळपास दुकान कुठं आहे मग त्यांनी एका मुसलमानाच्या पंक्चरचं दुकान सांगितलं आणि तिथे आम्ही गाडी घेऊन चाललो होतो जाताना खूप अडचणी आल्या कारण रस्ता खूप बारका होता तिथं जायला गाडी तिथून जाताही नव्हती पण कशीबशी आम्ही गाडी घातली आणि त्या पंचरपाशी पोचलो तिथे जवळपास आमचा दोन ते तीन तास तिथेच गेले